महाबळेश्वरमध्ये मी सर्वात सुंदर निसर्गरम्य हाइक केलेली होती आणि तिथला सूर्यास्त खूपच सुंदर होतो आणि त्यासाठी बघायला लोकांची गर्दी सुद्धा असते सूर्यास्त होत असताना तो लालसर आणि निरभ्र होऊन म्हणजे लालसर रंगाचा आणि अतिशय सुंदर मोहक वातावरण त्या ठिकाणी असतं तर ते खूप सुंदर वाटतं लोकं गर्दी करतात हे सगळं बघण्यासाठी तो अनुभवण्यासाठी आणि खूप छान सूर्यास्त एक अस्ताकडे जात असताना तो दिसतो आणि त्याची जी चकाकी असते किंवा त्याचं जे लालकट रूप असतं त्याच्यामध्ये असणारी वेगवेगळ्या लेयर्स आपल्याला दिसतात तर ते खूप छान आहेत